खेडोपाड्यातील शेतकऱ्यांना जमीनधारणा आणि मालमत्तेचे हक्क सुरक्षित करण्यासाठी खूपशा आव्हानांला सामोरे जावे लागते जसं की पहिलं आव्हान म्हणजे कागदपत्रांची पूर्तता नसते म्हणजे बरेच शेतकरी हे गरीब असतात अशिक्षित असतात त्यामुळे त्यांच्याकडे अचूक कागदपत्रांच्या नोंदी नसतात त्यामुळेही त्यांना त्यांच्या मालमत्तेचा हक् हक्क सुरक्षित करण्या करता येत नाही आणि हेही त्यांच्या पुढे खूप मोठं आव्हान असतं दुसरं आव्हान म्हणजे दुसरं आव्हान म्हणजे पारंपरिक पद्धतीने पिढ्यानुपिढ्या पुढे जमिनीचे वाटप केले जाते जसे की आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांला जमिनीचे वाटप केले वडील चुलत्या वगैरे यांना वाटप केलंन त्यानंतर त्यांची पुढची पिढी असे वाटप होत होत चा होत चालते त्या त्यावेळीही काही वेळेस कागदपत्रेमध्ये गहाळ होतात किंवा एखाद्या व्यक्तीला कागदपत्रे हात हातात येत नाही त्यामुळे त्यालाही त्याच्या जमिनीचा हक्क सुरक्षित करता येत नाही जमीनधारणेच्या वेळेस काही वेळा अडचणी येतात आपल्याला ज्या सबसिडी मिळतात ना त्याचे कागदपत्र काही शेतकऱ्यांना क करता येत नाही कारण जमिनीचे कागद जमिनीचे कागदपत्र उपलब्ध नसतात आणि काही वेळा काय काही वेळा सरकारी नोंदणीत जमीन असू शकते त्यावेळी शेतकऱ्याला त्याच्या जमिनीवर वेगळं काही पीक करायचं असलं तर त्याची परमिशन किंवा परमिशन भेटू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते आणि गरिबीच्या कारणामुळे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांकडे शेतकरी जास्त करून अशिक्षित असतात आणि त्यांना जास्त करून कागदपत्री ज्ञान नसतं त्यामुळे त्यांना त्यांचा जमिनीचा हक्क सुरक्षित करण्यात खूप आव्हाना सामोरे जावे लागतात कारण मी एक शेतकऱ्या ची मुलगी आहे त्यामुळे मला आसपासच्या शेतकऱ्यांबद्दल माहिती असते त्यांना बऱ्याचशा आव्हानांना तोंड द्यावं लागतं आणि जमिनीसंबंधीचे मुद्दे जर असतील अशा वेळी लोकांनी सल्ल्यासाठी ग्रामपंचायतीत प्रथम ग्रामपंचायतीत जावे तिथे जर या यावर उपाय मिळत असेल तर चांगली गोष्ट होईल नसेल उपाय मिळत तर आपल्याला तहसील कार्यालयात आपल्या मुद्द्याना मांडव मांडण्याची संधी मिळू शकते तिथून आपल्याला आपलं उत्तर मिळू शकतं किंवा आपण जमीन सुरक्षित करण्याचा जो एक कायदा आहे ना त्या कायद्यात कायद्याचा अभ्यास करून त्या कार्यालयात जाऊन आपण आपल्या जमिनीच्या हक्काचे कागदपत्र करून घेऊ शकतो किंवा आपला हक्क सुरक्षित करून घेऊ शकतो आणि अजून हे तर सल्ला घ्यायचा म्हटलं तर आपण वकीलाकडे जाऊ शकतो वकीलाला प्रत्येक नियमांची माहिती असते की कसा नियम कुठे वापरला जातो शेतकऱ्यांसाठी खूप नियम केलेले असतात ते नियम सगळे वकिलाला माहीत असतात वकील त्याबद्दत शेतकऱ्याला माहिती देऊ शकतो माझं उत्तर इथे संपले धन्यवाद